मराठी लोक त्यांच्या मातृभाषेचा वापर आपले भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांबद्दलचे विचार व्यक्त करण्यासाठी करतात कारण आपण मातृभाषेतून फार पटकन व्यक्त होतो आणि योग्य पद्धतीनी व्यक्त होत असतो तसंच मराठी भाषेमधूनच एकमेकांना शुभेच्छा देणं मग ते वाढदिवसाच्या शुभेच्छा असू देत चांगल्या एचिव्हमेंटच्या शुभेच्छा असू देत कोणाला बेस्ट ऑफ लक करणं असू देत तर ते सगळं मराठीतून करणं हे लोकं पसंत करतात तसंच मराठी एंटरटेन्मेंट सु मराठी एंटरटेन्मेंटसुद्धा लोकं मु पिक्चर्स बघायला जातात आणि मराठी पिक्चर लोकांना फार आवडतात त्यातून त्यांची अस्मिता त्यांना जोपासता येते मराठी सण साजरे करणं सार्वजनिक पद्धतीनी एकत्र येऊन त्या सणांचा महत्त्व समाजाला समजावून सांगणं आपल्या पुढच्या पिढीला समजावून सांगणं ह्याचं काम मराठी लोक मराठी भाषेचा वापर करून करतात कारण मराठी सणांबद्दल जर बोलायचं असेल तर दुसऱ्या भाषेमधून सांगून उपयोग नाही आहे आपल्याच भाषेतले शब्द वापरून आपण आपल्या सणांबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आणि त्याचबरोबर लोकांमध्ये मराठी भाषेबद्दल आपुलकी निर्माण करणं मराठी भाषेची अस्मिता जपणं हे सुुद्धा कार्य आपण यामार्फत नक्कीच करू शकतो मराठी लोकं ही सगळ्या जगभरामध्ये पसरलेली आहेत आणि ते आपल्या मराठी भाषेचा सगळीकडे अभिमान बाळगून राहात आहेत याचा आपल्यालाही खरोखर अभिमान असला पाहिजे